हिंदू धर्म आहे अत्यंत व्यापक आणि सगळ्यात पुरातन धर्म असल्यामुळे त्या धर्माबद्दलच मला आकर्ष वा षण वाटते मला दुसऱ्या धर्माबद्दल कधीही आकर्षण वाटलं नाही आणि वाटणारही नाही कारण हिंदू धर्मात अठरा पुराणं उपनिषदं गीता रामायण महाभारत यासारखे ग्रंथ आहे आणि त्याच्यातून वेळोवेळी आपल्याला व्यापक हिंदुत्वाचा संदेश दिला जातो तसेच आप आपल्या धर्मात निरनिराळे सण निरन देव वैविध्य देवता आणि निरनिराळे सांस्कृतिक आपले आपले संस्कार आहेत आपल्याकडे जन्मापासून ते मरण्यापर्यंत अठरा संस्कार केलेले जातात तसंच आपल्याकडे इतर धर्माबद्दल आकर्षण न वाटायचं कारण म्हणजे आपल्याकडे असणारी विविधता आपले सण आपले पदार्थ आपले संस्कार याच्यामुळे इतर धर्माचं आपल्याला कधी आकर्षण वाटत नाही तसेच महाराष्ट्रात संताची खूप चांगली परंपरा आहे तुकाराम महाराजांनी अभंगातून समाजाला खूप चांगला हे केला आहे त्यांनी जर सर्वधर्म समभावाबद्दल सांगितलं आहे पण सर्वधर्म समभाव असताना आपल्या धर्माचं आकर्षण असणं ही एक चांगली गोष्ट आहे स्वामी विवेकानंदानं सांगितलं आहे धर्म हा जगण्याचा एक मार्ग आहे त्याच्यात देवपूजा पूजापाठ तुम्ही नाही केली तरी चालेल परंतु आपल्या धर्मातल्या सगळ्या गोष्टीत आपण पालन केलं सहिष्णुता आदर या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या तर आपण धर्माचं चांगल्या प्रकारे पालन केलं आहे असं आपण म्हणू शकतो